राज्यातील राजकीय व्यवस्था त्यांचा नागरिकांतील सांस्कृतिक आणि भाषिक वेतीच्या प्रश्न असा ठेऊ शकते की जे पब्लिक प्लेस आहे तिथे त्यांचा जे रिलिजिक भाषा आहे सांस्कृतिक भाषा आहे पारंपरिक ते युज जे करतात त्यांच्यात जे इश्टेटमध्ये जे पण ऑफिस वगैरे आहे तिथे जे कोट लिहतात आणि ते ॲडवटायजमेन्ट सूचना वगैरे काय लिहतात ते त्यांचा रिलिजन भाषेमध्ये लिहू शकतात त्यांना काय होते की त्यांचा जे भाषा असते त्यांना अजून पॉप्युलेटी भेटते आणि तिथे लोकं कसा आहे की इंटॅक्ट जास्त होतात त्यांच्या भाषेमध्ये आणि ते आहे की भाषेचे राजकारण पण होते त्यांचा प्रकार होते त्यांच्या प्रचार होते त्यांच्या संस्कृती दिसतो की हा असा संस्कृती आहे त्यांचा आणि त्यांचा जे पारंपरिक आणि ते जे त्यांचा इतिहास आहे ते दिसतं त्याच्यामध्ये की हा ते लोक कुठून येतात ते आणि कसा राहतात